हो मी महाराष्ट्र टूर करायला आली आहे बाहेरून तर तुम्ही कुक बोलत आहा का मला सं म्हणजे महाराष्ट्राचे सगळे स्पेशल डिशेश वगैरे ट्राय करायचे होती तर तुम्ही काय सांगू शकता की मग काय स्पेशल सांगू शकता का मला काही खाण्यासाठी हं सांगा मग अच्छा हं हं अच्छा वेज सँडविच वेज सँडविच चीज के साथ चीजसोबत हं

हो मला आवडतात पण मला महाराष्ट्राचे स्पेशल खायचे आहेत मग साऊथ इंडियन तर आप आपण साऊथमध्येही खाऊ शकतो पण मला महाराष्ट्राचे स्पेशल डिशेस खायचे आहेत जसं झालं तर्री पोहा सांगितलं तुम्ही ब्रेड आम्लेट मुंग वडे हे सगळ्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे मी कधी ट्राय नाही केलं आहे मी फ फस्टाईम आता ट्राय करणार आहे तर तुम्ही मला सजेस्ट करा की मी मला काय खायला पाहिजे हो तर तेच तेच खाणार खाणार मग मी पार्सल पार्सल मला जास्त आवडेल तीन प्लेट तीन प्लेट पाठवून द्या मी मी तुम्हा कॅश कॅश कॅश ऑन डिलेवरी नाही नाही फक्त इतकंच पाहिजे होतं नाही फक्त तर्री पोहेच पाहिजे तर हं थँक्यू